व्हीनस इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉप का

सर व्हीनस इलेक्ट्रॉनिक्स ना हां मला मोबाईल पाहिजे होता एक चांगला कोणता तरी मोबाईल आहे का तुमच्याकडे ते आपलं बजट आहे दहा हजार रुपये कोणता मोबाईल आहे दहा हजारमध्ये आणि त्याचं काय आहे सी किती जी बी रॅम आहे आणि किती मेमरी असेल सॅमसंगचं सांगा न सॅमसंगचा सॅमसंगमध्ये सांगा सॅमसंगमध्ये किती जी बी आहे चार जी बी आणि एकशे अठ्ठावीस जी बी भेटेल काय

आणि कॅमेरा क्लिॲरिटी वे कशी आहे अच्छा आं आणि दुसरं काय सांगत होतो सॅमसंगमध्ये कवर भेटेल काय त्याच्याबरोबर नाही आजकाल ते बॉक्समध्ये येतात न कवर आणि स्क्रॅचगार्ड

आणि ओपोमध्ये किती जी बी आणि किती मेमरी आणि काय कॅमेरा

आणि बॅटरी बॅटरी काय आहे सिक्स्टी फोर व्हूक चार्जर आहे की नॉर्मल चार्जर असेल आं व्हूक चार्जर तर खूप महाग असेल न वीस हजारचं बजेट असेल न काही

अच्छा अच्छा ठीक आहे न तुमची दुकान कुठे आहे यवतमाळमध्ये हो काय डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये दहा हजारचा हो हो ठीक आहे ठीक आहे मग नाही का माझ्या मुलाला पाहिजे तो शाळा आता कॉलेजमध्ये जाणार ना विचार करत होतो तुमचं गणेश नगरमध्ये आहे न यवतमाळमध्ये ठीक आहे मी काय करतो आज संध्याकाळी बघतो तुमच्या इथं दुकानपाशी यायला तेव्हाच घेऊन टाकतो मी फोन ठीक आहे तुमचं नाव काय साहेब ठीक आहे ठीक आहे चला मी नाव काय करायचं दुकानमध्ये येऊन मी भेटेल तुम्हाला ठीक आहे थँक्यू थँक्यू सर